माझे पॅन कार्ड हरवल्यानंतर मी मी त्या संबंधित ऑफिसमध्ये गेलो मला परत एकदा पॅन कार्ड पाहिजे म्हणून त्यावेळेस त्यांनी सांगितले की पहिलं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करा त्यानुसार मी आपलं जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पॅन कार्ड हरलू हरवल्याची तक्रार दाखल केली त्यानंतर मग मला ऑनलाईन ऑनलाईन वेबसाइटवर परत मिळवण्यासाठी पॅन कार्ड परत मिळवण्यासाठी त्यांनी मला ॲप्लिकेशन करायला सांगितले त्यानंतर मग त्यांनी मला प पॅन कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी मार्गदर्शन केले